र रेडिओ ह्या माध्यमामध्ये जी मराठी भाषा वापरली जाते ती सुद्यावने आजपर्यंतरी शुद्ध मराठी किंवा प्रमाणभूत मराठी किंवा स्टँडर्ड मराठी असते पण आता टेलिव्हिजनमधे ज्या खाजगी ज्या वृत्तवाहिन्या सुरू झालेल्या आहेत त्याच्यात मात्रा मराठी भाषेवरती अन्याय सुरू झालेला आहे असं वाटतं विशेषता जे बातम्या देणारी जे रिपोर्टर असतात त्यांचे उच्चार जे असतात रणच्या जागी न नच्या जागी न हे सर्रास आता ऐकायला मिळतं अन् ते आम्ही सहन करत असतो प्रेक्षक वाचक या नात्याने मुद्रीत माध्यमांमदे आता कसं आहे की आता मराठी भाषेच्या बाबतीत बोलायचं तर काही मराठी वर्तमानपत्रांमदे मराठी भाषा पूर्वीसारखीच प्रमाणभूत किंवा स्टँडर्ड मराठी असते कारण त्या संपादकीय विभागात लक्ष दिलं जातं भाषेच्या शुद्धतेकडे लक्ष दिलं जातं परतु जी जिल्हापाथीवरची वर्तमानपत्र वगैरे असतात त्याच्यात मराठी भाषेवर बऱ्याच वेळा अन्य अत्याचार केले जातात हे दिसत असतं तर त्याला काही इलाज नाई कारण हे भाषेचं ज्याला काय म्हणता येईल थोडं उपरोधिकार्थाने म्हणता येईल तर भाषेचं उदारीकरण आवतरण चिन्नत लिब्रलायजेशन झालेलं आहे अन जेव्हा लिब्रलायजेशन होतं तेव्हा बऱ्याच गोष्टी नको त्या गोष्टी अनिस्ट गोष्टीसुद्धा त्याच्यात येत जातात